मला जीवनात सर्वात जास्त मोलाचे म्हटलं तर माझं फॅमिली आहे त्यामध्ये माझं फॅमिलीमध्ये माझी ताई दादा आई बाबा राहतात आणि त्या त्यापेक्षाही म्हटलं तर मग आणखी जॉब वगैरे करते तो जॉब पण इम्पोर्टंट आहे कारण की त्यामुळे आपल्या फायनान्शिअल कंडिशन वगैरे व्यवस्थित राहते कारण की आपल्याला घरचं करायचं असते तर पैसे वगैरे इम्पॉर्टंट असते जर आपण जॉब जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पैसे येणार नाही आणि त्याला पण आपण टाईम वगैरे देवू शकतो जॉब करून मग तो जॉब करून तोवर आपण घरी पैसे वगैरे फायनान्शियल देऊन च्या